मला चित चित्र काढण्याची खूप म्हणजे खूप आवड आहे मला गणपतीचं चित्र पाहून पाहूनच म्हणजे काढलं तर खूपच छान काढता येते आणि ड्रॉईंग पण छान करता येते त्यांची कोणतं पण चित्र दिलं तर मी त्याची ड्रॉईंग काढून देईल आणि म्हणजे त्या ड्रॉईंगमध्ये माझा पहिला नंबर आला हे ट्रॉफी भेटली मला ड्रॉईंगमध्ये आणि हा ड्रॉईंगसाठी मी म्हणजे खूप मेहनत केली की मला जमलंच पाहिजे बा मागं नाही आली पाहिजे मी समोर गेली पाहिजे हा ड्राईंग ड्रॉईंगमध्ये असं मला वाटत होतं आणि हा ड्रॉईंग म्हणजे एवढं एवढी छान ड्रॉईंग येते मला की मग कोणी मला जर म्हणलं बिना पाहून ड्रॉईंग काढ तर मी ड्रॉईंग काढू शकते स्वत नं स्वत च्या हातानी स्वत आणि गणपतीची झालं शिवाजी महाराज झालं यांची ड्रॉईंग मी काढू शकते त्यासाठी माझा मा मला सिलेक्ट केलं होतं सरांनी आणि मग त्याच्या ड्रॉईंगची मला जॉब पण लागली होती जॉब लागली आहे तर म त्या जॉबमध्येही पण जाते मी ड्रॉईंगीन काढते चित्र काढणे हा माझा म्हणजे खूप एक हे हे आहेत सवय आहे खूप सवय आहे मला चित्र काढायची छान चित्र काढता येते ड्रॉईंग करता येते छान त्याला पेंट देणं कसं पेंट कुठंच द्याचा हे मला म्हणजे माझ्या लक्षात पूर्ण बसून गेला आहे की हा पेंट इथंच द्यायचा गणपतीला तोच पेंट द्यायचा हा म्हणजे चित्रकला म्हणजे माझा छंदच आहे मला चित्र छान काढता येते